आपल्या रोपांना सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण जर करायचं असेल तर उंदरापासून करावं लागतं कारण उंदीर झाडांना किंवा रोपांना सगळी नासधूस करतात त्याच्यानंतर त्याचे जर काही फळं वगैरे आलेले असतील तर ते अर्धवट खाऊन तसेच टाकून देतात आणि एका उंदरापासून परत अनेक छोटे छोटे पिल्ले तयार होतात त्याच्यामुळं या या यांच्यासाठी जर आपल्याला संरक्षण करायचं असेल किंवा उंदरापासून जर आपल्याला थोडंसं काळजी घ्यायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खतं आपण तिथे वापरू शकतो उंदीर मारण्याचे बरेच औषधं आहे जे बाजारात मिळतात तिथून आणून आपण जर त्या झाडाजवळ ठेवले तर ते औषध आधी उंदीर खातो त्या औषध खाल्ल्याने उंदीर मरून जातो त्याच्या तो एक चांगला उपाय होऊ शकतो की आपण उंदरापासून झाड आपलं वाचवू शकतो किंवा आपलं रोप वाचवू शकतो जेणेकरून ते खूप खराब नाही होणार